राजधानीकर शोरूमवरती फोन लागला आहे का हां तुमच्याशी बोलणं झालं होतं फॅमिली कारबद्दल हो हो श्रेया मोरे बोलते आहे फॅमिली कार पाहिजे होती लक्झ्युरियस फीचर्स वगैरे ठरवूयात आपण फक्त मर्सिडीजची पाहिजे होती आम्हाला हां बट फॅमिली कंफर्ट जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर तेवढं म्हणजे म्हणूनच तुमच्याकडून कार घेतो आहे म्हणजे आहे साताऱ्यातच आहे बट कारबद्दल थोडंस डिस्कस केलं असतं म्हणजे आल्यावरती डायरेक्टली तुम्ही कार वगैरे दाखवून फीचर्सबद्दल जरा बरं ठीक आहे मग येतो आम्ही लगेच

हो हो ठीक आहे हॅलो हो हो हॅलो तुम्ही तुमच्याशीच बोलणं झालं होतं का हो हो हां हां नाही आम्हाला कारबद्दल जरा थोडी अजून इन्फॉर्मेशन भेटली असती तर मग थोडेसे फंक्शन्स वगैरे असे पाहिजे होते की ओपन सन रूफ पाहिजे परत ऑटो पार्क पाहिजे आणि ॲटोमॅटिक असेल तरी सुद्धा चालेल आणि मॅन्युअल असेल तरी सुद्धा चालेल आम्हीच चालवणार आहे ठीक आहे मग टेस्ट ड्राइव करून आल्यावर मग आम्ही सांगू शकतो तुम्ही थोडेसे अजून फीचर्स सांगितलेत तर बरं होईल ओके हो एकदम मस्त वाटतं छान आहे हो हो वाव अरे मस् हो आणि ह्या लाईट्स सुद्धा चेंज होतात का गाडीतल्या ओ ओके ओके मग आम्ही टेस्ट ड्राइव करून येऊ का मग आम्ही सांगतो तुम्हाला आमचं फायनल डिसिजन काय आहे ते हो हो चालेल चालेल

ठीक आहे ठीक आहे

हो मस्त होती टेस्ट ड्राइव वगैरे फक्त मला मर्सिडीजमधला डार्क ब्लॅक कलर एकदम असतो ना तो वाला पाहिजे तर तो कधीपर्यंत ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालतं थँक्यू सो मच थँक्यू हो